होय मी माझ्या मूळ भाषेपेक्षा वेगळ्या भाषेतील पुस्तकं बरीच वाचले आहेत अनुवादित जे असतात अनुवादित पुस्तकांचा देखील माझा अनुभव तसा चांगला राहिला आहे पण बरेचदा काय होतं की अनुवादक कोण आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कित्येकदा त्याच्यातला मूळ गर्भितार्थ न जाता त्या पुस्तकाची ओरिजिनॅलिटी आपण जे म्हणतो तो भावार्थ आला पाहिजे ते निवड ट्रान्सलेशन नको तर तो भावार्थ हवा ते महत्त्वाचं आहे तो जर नसेल तर आणि हे लक्षात येतं बरेचदा काही काही पुस्तकांमध्ये की आपल्याला तो कनेक्ट येत नाही की आपण इतक्या लवकर जुळल्या जात नाही याचं कारण असं की त्याच्यात तो मिसिंग पॉईंट असतो कुठेतरी पण ज्या ठिकाणी काही काही पुस्तक असे आहेत की जी अनुवादित अतिशय चांगली पण असतात आणि ते छान म्हणजे तं आपण वेगळं वाचतो आहे आपल्या भाषेव्यतिरिक्त हा अनुभव शक्यतो येत नाही आणि आमच्या माझ्या भाषेतील जी तुम्हाला पुस्तकं सांगायची म्हणजे जी दोन तीन मी रेकमेंड करू शकतो की एक हरीनाम संकीर्तन म्हणून शिरीष कवडे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे जे मी म्हणेल की प्रत्येकाने वाचायला हवं ज्याला स्वतःचं उद्धार करायचं असेल नंतर गोंंदवलेकर महाराजांचं प्रवचन आणि सुखसंवाद हे माझे ऑल टाईम रेकमेंडेड आहे की तुम्हाला तुमचं जन्मानंतर स्वतःचं सार्थक करून घ्यायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी ही पुस्तकं वाचा आणि ज्ञानेश्वरी जी आपल्या सर्वांची ग्रंथांची आई आहे हे मी पुस्तकं सांगेल